प्रत्येक शेतकऱ्यासाठी पहिला व्यवसाय म्हणजे त्याची शेती शेतीनंतर इतर गोष्टी येतात त्या त्याच्या पूरक व्यवसायांमध्ये येतात म्हणजे शेती प शेतीसोबत तो आणखी काय व्यवसाय करू शकतो तर त्याच्यासोबत शेतीसोबत मेंढीपालन त्याच्यानंतर कुकुटपालन शेळी गाय दूध या सगळ्या गोष्टींचा तो व्यवसाय करू शकतो मला वाटतं शेतकरी आत्ता आत्ताच्या युगातला शेतकरी म्हणजे माझ्या एजमधला ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवनच्या एजमधला शेतकरी जर चांगले पैसे कमवत असेल तर तो ट्रॅक्टर किंवा त्याच्या ज्या शेतीची अवजारं आहेत मोठी मोठी अवजारं आता शेतीसाठी सोपी अव शेती करणं सोपं होण्यासाठी चांगली गव्हर्मेंटनी अवजारं आली आहेत बरीच अवजारं आली आहेत जी की शेतकऱ्यांना सवलतीमध्ये मिळतात ती भाड्यानं देणं हा एक त्याच्या व्यवसायामध्ये येऊ शकतो भाग तर मला सगळ्यांत जास्त जवळचा व्यवसाय वाटतो तो मेंढीपालन कुकुटपालन शेतीपालन शा शेळीपालन गाय ही गाय पाळणं हेही व्यवसाय त्याचे शेतीच्या पूरक व्यवसायांमध्ये येऊ शकतात जसं की गाय असेल तर तिला चारा आणि इतर गोष्टी शेतीतून गाईला काय इतर गोष्टी लागतच नाहीत जवळ म्हणजे फक्त चारा मेंढीलासुद्धा चारा कोंबड्यासुद्धा शेतीचाच ते जे काही किडे निघतात ते खाऊन त्यांचा गुजारा करतात म्हणजे त्यांचं जे चालू असतं जे अन्न अन्न पोट भरण्यासाटी त्यांचं ते चालू असतं कायम त्यानंतर मेंढ्या मेंढ्यानासुद्धा चाराच बाकी काहीच करायची गरज नाही फक्त लागतो तो चारा मेंढीपासून त्याला वूल मिळ मिळते म्हणजे मेंढीची लोकर जी काढली की तेला तेच्यापासून वूल तयार होते आणि त्याचे गरम कपडे थंडीच्या दिवसांमध्ये शेतकरी घालू शकतो किंवा तो ती मेंढीची लोकर विकून ते लोकरीचे कपडे त्याच्यावर पैसे मिळू मिळवू शकतो कमवू शकतो कुकूटपालनामध्ये कोंबडी कोंबड्या आल्या बऱ्याचशा कोंबड्या पा पाळल्या तर एका कोंबडीमागं एक कोंबडा आणि एक कोंबडी पाळली तर त्यांच्या त्यांच्याने त्या त्या कोंबडीपासून जवळ जवळ मला वाटतं दहा ते बारा एक को अंडी कोंबडी देते एक अंडं एक कोंबडी दहा ते बारा अंडी देते त्या दहा ते बारा अंड्यांमधून निघणारी दहा ते बारा पिल्लं त्यातून काही कोंबडे काही कोंबड्या अशी त्यांची प्रगती वाढत जाते त्याच्यानंतर कोंबडीपासून आपल्याला मांस मिळू शकतो शेतकऱ्याला त्याच्यानंतर कोंबडी तो विकूही शकतो कोंबडीची अंडी विकू शकतो प्रत्येक शेतकरी साधारण सध्याच्या काळात डॉक्टर्स जे काई लोकांना आजार होतात त्याच्यावर मला वाटतं डॉक्टर्स सांगत असतात की गावठी कोंबडीची अंडी खा तर गावठी कोंबडीचं अंडं हे शेतकऱ्याकडेच मिळू शकतं असं मला वाटतं कारण की बा बाहेरच्या ज्या कोंबड्या आहेत बॉयलर आपण जिला म्हणतो ती नॉर्मली सगळीकडेच ॲव्हेलेबल असतात आणि त्याच्यामध्ये पोषक घटक खूप कमी असतात अंड्यामध्ये त्यामुळे डॉक्टर प्रेफर करताना रोज एक अंडं खा ते गावठी कोंबडीचं खा असंच प्रेफर करतात त्यांनतर शेळी शेळीमध्ये शेळीचं दूध हे मुळात औषधी आहे हे जास्त कुणाला माहीत नसेल पण शेळीचं दूध खूप औषधी असतं शेळीचं दूध हे दूध व्यवसायात नि चालू शकत नाही कारण की एक शेळी खूप कमी दूध देते त्यामुळे शे शेळीचं दूध हे दुधव्यवसायात चालत नाही बट शेळीपासून शेतकऱ्याला शेळी विकली तर त्याचे पैसे मिळतात शेळीपासून मांस मिळतं म्हणून शेळी शेतकरी पाळू पाळू शकतो हा शेतकऱ्याचा शेळीचा व्यवसाय होऊ शकतो त्यांनतर गाय गायीचं असं आहे की गायीपासून आपल्याला एकही गोष्ट जेवढ्या गोष्टी मिळतात तेवढ्या सगळ्या गोष्टी आपण वापरू शकतो म्हणजे गायीचं शेण गायीचं दूध गोमूत्र हे सगळंच वापरतो आपण काहीच गायीपासून जे मिळत नाही ते फुकट जात नाही म्हणजे जसं की पूजेसाठी आपण गोमूत्र वापरतो गायीचं घरात शिंपडण्यासाठी पूजा करायची असेल तर घराचं शुध्दक शुद्धीकरण किंवा त्या जागेचं शुद्धीकरण करण्यासाठी आपण गोमूत्राचा वापर करतो आणि आजकाल गोमूत्रही विकलं जातं आज गा आजकाल मोठ्यामोठ्या शहरांमध्ये गायाच राहिल्या नाहीत लोकांची मोठीमोठी घरं झाली त्यामुळे गोमूत्राची गरज लोकांना लागते सो गोमूत्र तेक विकलं जातं त्याच्यानंतर गायीचं शेण आधी शेण फक्त घर सारवण्यासाठी किंवा शेतीत खतासाठी वापरलं जायचं आता शेणाचा वापरही प्रचंड प्रमाणात केला जातो शेणखत म्हणून लोकं शेतीसाठी खत शेणखतासाठी गायीचं शेण विकत घेऊन शेतीत शेणखत देतात आज ही परिस्थिती आहे त्याच्यानंतर गायीपासून आपल्याला दूध मिळतं दुधा दुधापासून ताक दही लोणी तूप या सगळ्या गोष्टी आपल्याला दुधापासून मिळतात आणि एकटी गाय आपल्याला एवढं सगळं देतात